हॅलो मी गजानन बांदेकर आपल्या स्टोअरमधून मी आत्ताच एक ब्राऊन बेड घेतला होता परंतु तो ब्राऊन बेड खराब निघाला त्याची तक्रार करण्यासाठी तुम्हाला मी फोन करत आहे यापूर्वी आपल्या स्टोअरमधून मी एक वस्तू घेतली होती ती चांगली निघाल्यामुळे परत दुसऱ्यांदा आपल्या स्टोअरमधून वस्तू मागविली परंतु ती खराब निघाली हे आपल्या निदर्शनास आणून देत आहे